हा गॅस कंपनीचा नंबर आहे का आणि आम्ही समोर समतामध्ये राहत होतो आणि स्थलांतर करून आम्ही समर्थनगरमधे राहिला आलो त्याच्यासाठी आम्हाला गॅस सिलेंडरचा पत्ता बदलून पाहिजे आणि तो तुम्ही देऊ शकता का आणि आमचा गॅस एजन्सीचा नंबर आहे एक शून्य तीन पाच असा आमचा तो ग्राहक क्रमांक आहे